आपण का आता हो हळदी कुंकूचा हळदी कुंकूचा कार्यक्रम तर आता जवळच आला आहे वाटते काय म्हणते आपल्या गावामध्ये एक भारत स्टोअर आहे भारती स्टोअरमध्ये खूप छान छान म्हणजे हळदी कुंकूची ती वस्तू वगैरे राहते तर आपण तिथूनच घेऊन घेऊ ना तुला काय आवडेल घ्यायला मी घेते ना ते चाई गा चाळणी नाही राहात का ते घेऊन घेईल मी तू काय घेशील तर आपल्यांना म्हणजे प्लॅनिंग करावं लागेल की किती म्हणजे बायांना बोलवायचं आहे आपल्याला घरी बस पण आता घराजवळचंच बोलवावं लागेल बसण्याचा व्यवस्था पण पूर्ण आपल्याला करावं लागेल चटई वगैरे आणावी लागेल आपल्यांना बरोबर करावे लागेल तर ते आपल्या घराजवळची ते नाही आहे का आपली तानी नाही का ती बाहेरगावी राहते तिला पण सांगून द्यावे लागेल आपल्याला हो आपल्याला पाच दिवसानंतर तर करावंच लागेल मग ना आणि तुझ्या तिकडच्या कोणत्या बाया असेल तर त्यांना पण बोलावून घे मग तू हो एकत्र करून घेऊ कारण आपलं घर जवळ जवळच आहे तर आपण एकत्र करून घेतलं तर आपल्याला इझी पण जाईल ठीक आहे मग आपण जाऊ नं म्हणजे बोलवू त्यांना काही दिवसानंतर आहे तर बरून घेऊ करून टाकू आपला हळदी कुंकूचा कार्यक्रम ठीक आहे हं